पोल्ट्री उत्पादनावर प्रक्रिया करण्यामधे साधरणपणे अंडीसंचयन नंतर त्यांचं खाद्य कोंबड्यांचं खाद्य नंतर त्यांना आवश्यक असणारं खु खुराड नंतर त्यांना आवश्यक असणारी उष्णता अशा वेगवेगळ्या पध्दतीचं नियोजन करून पोल्ट्री उत्पादनामधे भर टाकता येईल पोल्ट्री उत्पादनामधे गुणवत्तेवर परिणाम पाहत असतांना जर कोंबड्यांची अंडे देण्याची क्षमता ही कालातंराने कमी झाली तर पोल्ट्री उत्पादकाचे मालक ही त्यांची कत्तल करतात कसाई खाण्यात टाकतात किंवा मधे गाडून टाकतात